हां तुकाराम काय सुरू आहे झाले का आपल्या कॉलेजचे ड्रेसं मागे अॅन्यूअलला टाकली होती आमचं फंक्शन आहे उद्यालाच

एक दोनदा आले नाही का बट आणूनही दहा दिवस झाले ना टाकून आहे ना दहा दिवसांपासून अच्छा अच्छा हो का बरं मग भेटेल आम्हाला कधीपर्यंत उद्याला नक्की मग आपलं रेट वगैरे काय आहे अरे जास्त होतं कारे बा आपल्या आणखी कॉलिटी मेंटेनन्स असते ना पुन्हा नेश्ट इयरसाठी अरे बा व्यवस्थित लावून द्या अच्छा बा बरोबर लावून द्या पाठवतो मी एका मुलाला घ्यायला ड्रेस पहा ना आठशे लावून द्या बरं बरं ठीक आहे चालते अन् मग संध्याकाळला पाठवू का मुलाला संध्याकाळपर्यंत होईल ना व्यवस्थित ती प्रेस वगैरे मारून ठेवशाल हो शिलाई वगैरे निघाल्या पाहिजे व्यवस्थित करत जा

हो का